आम्हाला फिरायला दोघांनाही खूप आवडतं आम्ही बहुतेक महिन्यातनं दोन महिन्यातनं फिरायला जातो आम्ही जवळजवळ अ निम्मा भारत बघितलेलंय महाराष्ट्र तर मी अख्खं बघितलेलं म्हटलं तरी चाले आणि त्यात स्वतःच्या गाडीनी जास्त आम्ही एन्जॉय करतो झालंच तर मला सर्वात जास्त जर आवडेल ठिकाण तर केदारनाथ आवडतं कारण अत्यंत मी जे पाहिलेलं केदारनाथ होतं ते इतकं छान शांत दोन्ही बाजूनी नद्या वाहतायत डोंगर बर्फाच्या जागा खूपच प्रशस्त खूप हवेशीर